पूजा करताना विशिष्ट म्हणजे आपलं गोत्र गोत्र आणि आपल्या गोत्रानुसार पूजेची पद्धत होते तर पूजा म्हटली तर ग आपल्याला स घरामध्ये सत्यनारायण पूजा असते या घरभरणी असते आपण घरामध्ये एखादी वास्तुशास्त्र करतो त्याच्यामध्ये आपल्याला संस्कृतीनुसार आपल्याला नवरा बायको जोडीने बसतात या दोन कपल एकत्र बसतात त्याच्यामुळं पूजा करताना आपलं विशिष्ट आपण गोत्राव् मेन लक्षात ठेवतो त्याच्यामुळे आपली पूजाविधी आपण एकदम चांगल्या पद्धतीने व संस्कृती पद्धतीने पालन करतो त्याचमुळे पूजा करताना आपण या विशेष गोष्टीचे लक्ष देतो त्याच्यामुळे आपली पूजाविधी एकदम व्यवस्थित होते आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीचा त्रास या कुठल्याही गोष्टीचं काही नुकसान होत नाही